मी ते ब्लेजर घेतलं ते काहीच कामाचं नाही खडूस निघालं ते कोणीच काही पहात नव्हतं माझ्याइकडे खूप बेक्कार दिसत होतो मी त्यामधे